हॅलो प्रेरणा मॅडम बोलत आहे हां हां मॅडम मला ना दोन दिवसांत माझा इंटरव्ह्यू आहे आणि मला शर्ट आणि पॅन्ट शिवून हवा होता अर्जंटमध्ये तर मिळेल का शिवून

हां म्हणजे मी काही तुम्हाला इमेजेस शेअर करते या पद्धतीनं जरी तुम्ही शिवलात तरी चालेल आणि माझं माप तुम्हाला हवं असेल ना तर मी काय करते आज संध्याकाळीच येऊन जाते तुमच्या इथे हां आणि कशा पद्धतीचे ड्रेस वगैरे शिवायचे त्याचं मी तुम्हाला इमॅजेज वगैरे शेअर करते पण तसेच अॅक्च्युअली म्हणजे त्या पद्धतीचेच मला पाहिजे शर्ट अँड पॅन्ट जे काही शिवायचे आहेत हो मी कापड वगैरे सगळं आणलेलं आहे कारण मला अर्जंटमध्ये हवा होता ना आणि माझा दोन दिवसानंतर इंटरव्ह्यू आहे आणि मला तेच कपडे घालून जायचं आहे हो मी आज संध्याकाळीच येऊन जाते तुमच्याकडे मला अर्जंटमध्ये शिवायचे काय म्हणजे पैसे जास्त आहेत का काय असं आहे का हो हो देईन मी तुम्हाला एक्स्ट्रॉ काही त्याचे चार्जेस असतील ते मी तुम्हाला देईन हो हो प्रेस वगैरे करूनच हवा आहे मग त्याचं जर फिटिंग वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे बर बर ठीक आहे बर बर ठीक आहे चालेल येऊन जाते संध्याकाळी